माझं व्यक्तिगत ध्येय एवढंच आहे की मला एक चांगली सामाजिक कार्यकर्ता व्हायचं आहे आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत परंतु मला श एक चांगली सामाजिक कार्यकर्ता होण्याबरोबरच माझ्या कुटुंबासाठी मला आर्थिक मदतसुद्धा करायची आहे आणि त्यासाठी मला एक चांगल्या प्रकारची नोकरीसुद्धा करायची आहे त्यामुळे मी माझं एम एस डब्लू कम्प्लिट करून मी माझं सोशल वर्किंग म्हणजे एक सामाजिक जे कार्य आहे तेसुद्धा चालू ठेवत आहे आणि माझी जी काय नोकरी आहे तीसुद्धा मी त्याच्याबरोबर करत आहे आणि याच्यामधे मला माझ्या आईने लहानपणापासून खूप सपोर्ट केला आहे माझ्या शिक्षणासाठी की मुलींनी चांगलं शिकलं पाहिजे त्याच्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यांनीही पैसे कमावले पाहिजेत आणि लग्नानंतर आता माझे पती म्हणजे माझे मिस्टरसुद्धा मला त्यासाठी खूप सपोट करतात की घरातलं आवरून जाणे असे म्हणा असेल म्हणा किंवा घरात यायला उशीर झालेला असेल म्हणा त्यासाठी खूप प्रयत्न म्हणजे सपोट करतात ते मला म्हणजे असं काही नाही की नोकरी करते म्हणून घराकडे दुर्लक्ष आहे मी माझं घर माझी नोकरी आणि माझी जे काही आवड आहे जी सामाजिक कार्य करण्याची तीसुद्धा मी त्या अतिशय सुंदर पद्धतीने हॅन्डल करत आहे